मासेमारी करीत असताना आम्ही एक जे असे जा मासोळी पकडायचे जे जाळं असतं टोपली असते अशा प्रकारची जी विविध साधने असते ते सोबत घेऊन येते वाळवजा वाळवासाठी जे पट्ट्या असतात त्या वगैरे सोबत न किलो असं ते मोजणीसाठी की किलो वजन काटा वगैरे ते सोबत घेऊन जातो काही वर्षात ते असे बदलले आहे की लोकांची थिंकिंग त्याच्यावरून बदलली आहे म्हणजे आता ब न न्यू प्रकारामध्ये ते एका पिनीला पिनीला हे पिनीला खाद्यपदार्थापासून मासे मासोळीला पकडणे ही चांगल्या प्रमा प्रकारामध्ये राबवत आहे आणि काही वर्षापूर्वी मासेमारी अशी होती की खूप म्हणजे लो होती पहिले असं खूप कमी मासे पकडायचे त्यांना म्हणजे विशिष्ट श्ट्रीक माहीत नव्हत्या कसे मासे पकडले जाते कशा प्रकारे ते आपल्याकडे खे मासे खेचलं जाईल ह्या श्टीक माहीत नसल्यामुळे मासेमारी व्यवसाय हा खूप मागास होता